काही दिवसा पहिले म्हणजे कोरोणा झाला कोरोणा झाला खूप सारे म्हणजे आता पावसाळ्यामध्ये तर खूप सारे डिसीज येतातच तर पहिले तर आपल्याला मीडिया झाल्यावरती मीडियामध्ये सगळेजण सांगतात की असं असं करा आणि फस्ट थिंग तर मीडिया सांगते की बाहेर आपलं पाणी जेवढं साचू द्यायचं नाही कुल्लरमध्ये जास्त दिवस पाणी ठेवायचं नाही कारण त्याच्यामध्ये मच्छर होतात खूप साऱ्या मच्छरामुळे आपल्याला डिशिस होऊ शकतात आणि पाण्याच्या हे सीजनमध्ये मान्सूनमध्ये तर खूप सारे आपल्याला हे सांगतात की आपल्याला असं करायला प म्हणजे तुम्ही जास्त हे दक्षता घ्या की मच्छरापासून सावध रहा आपल्याला म्हणजे घरी ते म्हणजे सगळं बरोबर क आ दक्षता त्यानंतर हे सर्व सांगतात आणि कोरोनाच्या याच्यामध्ये तर आपल्याला सांगत होते की काळाप्या सकाळी सकाळी हे सर्व मीडिया आपल्याला सांगत असते त्याचं ऐकणचं हे आपलं काम आहे ते सर्व करणं मीडिया तर सांगतच असते की हे हे डिसिस होणार आहेत आपल्याला त्यानी आपण असं हे हेल्प करा आणि टॅब्लेट्स जेवढं घेईन तेवढं कमी घ्यायचं आणि घरचे जे घररोलीक आहेत ते जास्त घ्यायचं बाहेरचे जंक फूड नाही खायचे हे सर्व मीडिया आपल्याला सांगत असते त्यामुळे आपल्याला सर्व ते ऐकणं हे आपलं काम आहे आणि खूप काही म्हणजे असे हे आ आहेत इन इनक्रिडंट त्यामुळे आपल्याला होऊ शकते